आता आपण चर्चा करत आहोत मराठी भाषेबद्दल म्हणजे मराठी भाषेचा वापर हा काळाप्रमाणे आणि संस्कृतीच्या प्रभावामुळे कसा बदलला तर मराठी ही जी भाषा आहे ती संस्कृतमधूनच आलेली भाषा आहे संस्कृतमधले असे काही शब्द ज्याच्यामध्ये मराठी श मराठी भाषा बनलेली आहे हळूहळू काळाच्या प्रमाणात संस्कृत ही खूप अवघड भाषा लोकांना जात होती त्यामुळे सर्वांनी तिला सोपं करायचा प्रयत्न केला आणि हळूहळू तिच्यामध्ये बदल होत होत होत होत मराठी भाषेचा उगम झाला मराठी भाषेचं ग्रामर लिहिण्यात आलं वापस मराठी भाषेमधून लोकं बोलायला सुरुवात केली लोकांनी प्रामुख्याने म्हटलं तर मराठी भा भाषेचं जेवढं पण विकास झालेला आहे तो शिवाजी महाराजांच्या काळात झालेला आहे आपण मराठी भाषेचा विकासाबद्दलचं श्रेय आहे ते श्रेय आपण शिवाजी महाराजांना च्यांना दिलं पाहिजे कारण त्यांच्यामुळेच मराठी माणूस या महाराष्ट्राच्या धरतीवर उभा आहे नाहीतर आधी मुसलमान त्यानंतर इंग्रज आले होते इंग्रजांनी तर एवढा इंग्रजांमुळे तर एवढं काही झालं नाही कारण की इंग्रज हे फक्त पैसे कमवायला आले होते भारतामध्ये त्यांनी त्या भाषेच्या किंवा कोणत्याही धर्मा धर्म वगैरेच्या याच्यामधे लढवलं पण भाषे वगैरेच्या याच्यामध्ये त्यांनी कोणता हस्तक्षेप केला नाही हस्तक्षेप जर मुसलमान हे आपला भारतामध्ये म्हणजे जहांगीरचा त्यावेळेस कालखंड होता आणि तो पूर्ण भारतावर म्हणजे त्याचा व वर्चस्व होता फक्त शिवाजी महाराजांनी ज्या ज्या ठिकाणावर आपला झेंडा फडकावला होता महाराष्ट्राचा हे कर्नाटक वगैरे इथे शिवाजी महाराजांचीच सत्ता चालत होती आणि त्यांना स्वाभिमान होता मराठी मराठी भाषेचा आणि मराठी माणूस होण्याचा त्यांना स्वाभिमान होता तर मी हेच बोलू इच्छितो की मराठी भाषेचा स्वाभिमान आपल्या सर्वांनाच असला पाहिजे आणि मराठी भाषेचा गर्व आपल्याला असला पाहिजे मराठी आपली मातृभाषा आहे आनि मराठी म्हणून क स आपन स्वतः प्रोत्साहन दिलं पाहिजे हेच माझं म्हणणं आहे